मादकपदार्थांचे वाप वापर किंवा क्रीडा क्षेत्रात वापरणारी काही जी औषधं असतात त्या वापरणं त्यांच्या परिणामामुळे जे काही दुष्परिणाम होतात माणसाच्या शरीरावर ते सांगण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल जागृूत करण्यासाठी आरोग्य विभागातातर्फे किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडे तर्फे वेळोवेळी अवेरनेस प्रोग्राम घेतले जातात आणि त्या स की तशी औषधं बाजारात उपलब्ध होऊ नये यासाठी काही आधिकाधिक लेवलवर काही केले ज परिणाम काही नियम बनवले जातात किंवा काही इन्स्पेक्शन प्रोग्राम्स केले जातात की ही अशी औषधं मिळू नयेत त्याचप्रमाणे शाळांमध्ये किंवा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांमध्ये सुुद्धा या प्र्कारचे अवेअरनेस प्रोग्राम चालवले जातात किंवा चालवल्या ज गेले पाहिजेत जेणेकरून की खेळाडूंना या सगळ्या गोष्टींची गरज किंवा सवय लागू नये आणि तसेच जे इतरही कोणी त्याच्याबद्दल अट्रॅक्ट होत असतील